हलो दादा मी काही कारणासाठी तुम्हाला कॅब मागवली होती पण माझ्या सासूची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यामुळे मला कॅब रद्द करावं लागत आहे दादा नाही नाही दादा मी खोटं बोलत नाही आहे हा ठीक आहे तुम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलात ते मला मान्य आहे दादा पण तब्बेत जी आहे ही काही कुणी सांगून थोडी येते आणि त्यांची तब्बेत अचानकच खराब झाली त्यामुळे मी कॅबमध्ये येऊ शकत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला जे काही पैसे दिलेले आहेत हे पैसे माझ्या खात्यामध्ये तुम्ही परत करू शकाल का मला नाही नाही दादा मी खोटं बोलत नाही आहे खरंच तुम्हाला सांगते आहे की माझ्या सासूची तब्बेत बिघडली त्यामुळे मला असं करावं लागलं मला मान्य आहे की तुम्हाला खूप त्रास होतो आहे पण आता परिस्थितीच तशी आली त्यामुळे मी काहीही करू शकत नाही प्लीज दादा मला समजून घ्या आणि कृपया माझ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करा धन्यवाद दादा